नमस्कार मी रिया बोलते मी नाशिक रोडहून बोलते आणि माझ्या भागात आज अचानक वीज खंडित झाली आहे त्याबद्दल मी तुम्हाला कॉल केला आहे आज आणि त्याबद्दल आम्हाला पूर्व सूचनाही दिली गेलेली नव्हती माझ्यासाठी आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा होता पण पण मला याचबद्दल काहीच पूर्व सूचना दिली गेली नव्हती की आज ह्या वेळापासून ह्या वेळेपर्यंत वीज खंडित होणार आहे माझा खूप मोठा एक महत्त्वाचा कॉन्फरन्स कॉल होणार होता आज आणि वीज नसल्यामुळे मला तो कॉल अटेंडच करता नाही आले कारण की त्या कॉलसाठी मला पूर्वत्न पूर्णत्व विजेचीच गरज होती हे खूप जास्त त्रासदायक आणि निराशाजनक होतं माझ्यासाठी तुम्ही वीज खंडित का केली याबद्दल कोणतीही सूचना दिली गेली नाही जर आधीच कळवलं असतं तर मी काहीतरी पर्याय शोधून काढला असता की काय काय करता येईल की नाही करता येणार आधीच फोन लॅपटॉप चार्ज करून ठेवलं असतं पण असं अचानक वीज गायब झाली त्यामुळे माझं काम ठप्प झालं आणि याचा खूप जास्त मोठा आर्थिक आणि व्यवसायिक फटका बसला आहे मला आज तुमचं हे काम अतिशय गैरसोयीचं आणि गैरजिम्मेदार वाटत आहे मला तुम्हाला कळायला हवं की लोकांना त्यांच्या दैनंदिक कामासाठी विजेची किती गरज असते वीज किती महत्त्वाची असते त्यांच्यासाठी तुम्ही पूर्व सूचना दिली नाही याचा जबाबदार कोण आहे बरं का आता कारण की तुम्ही पूर्व सूचना नाही दिली याच्यामुळे आमच्या कामांची सगळी वाट लागते आमची पंचायत होते आणि माझी तक्रार अशी आहे की पुढे अशा घटना टाळण्यासाठी तुम्ही काहीतरी ठोस पाऊल उचललंच पाहिजे तुमचं काम व्यवस्थित चालवण्यासाठी तुम्ही नागरिकांच्या वेळेवर माहिती देणं नागरिकांना वेळेवर सूचना देणं की ह्या ह्या वेळपासून ह्या ह्या वेळपर्यंत ह्या तारखेला ह्या भागामध्ये वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे का करण्यात येणार आहे हे तुम्ही कळवायला हवं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही अतिशय गैरजिम्मेदारपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला भोगावं लागत आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही आता फक्त त्वरीत काहीतरी कारवाई करून याच्यावर काम करावं आणि ह्या पुढे आमची कुणाचीही नागरिकांची गैरसोय होता कामानये याची जबाबदारी तुमचीच आहे कारण की पूर्व सूचना देणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि तुम्ही तेच करत नाही याच्यामुळे आमची गैरसोय होते ना आता किती वाजेपर्यंत येईल वीज पुरवठा कधी सुरळीत सुरू होईल हे प्लीज लवकरात लवकर तुम्ही कारवाई करून आम्हाला कळवा आणि ह्या पुढे असं होणार नाही असं आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही आधी होणार असलं जरी वीज पुरवठा बंद होणार असाल तरी तुम्ही आम्हाला त्याची पूर्व सूचना द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्ही आमच्या अपेक्षाला पूर्णत्व न्याय द्याल एवढीच इच्छा आहे धन्यवाद